हां हां माझं नाव काय आता काय आहे नाव असं नाव सखाराम तुकाराम काही समजा हां होय होय होय होय होय बर काय तक्रार आहे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 अहो पण आमच्या आमच्या शेतात ज्या भाज्या विकतात त्याच आम्ही तुम्हाला देणार ना आम्ही कुठून आणणार आमच्या शेतात जे पिकेल तेच तुम्हाला देऊ ना काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं आता समजा फ्रिजमध्ये ठेवायचं जरी ठरवलं फ्रिजचा खर्च परवडतो का आम्हाला शेतकऱ्यांना बरं समजा काहीतरी करून काहीतरी करून आम्ही फ्रीज आणला मोठा फ्रीज हां फ्रीज इलेक्ट्रिसिटी व लाईटवर चालतो त्याच्यासाठी इलेक्ट्रिसिटी पाहिजे ना चोवीस तास इथं महावितरणची वीज मिळते आम्हाला वरचेवर लाईट जाते येते लाईट जाते येते भाज्या क खराब होतात त्याला आम्ही काय करणार सरकारने आमची व्यवस्था केली पाहिजे हां काय मार्ग काढावा आम्हाला काही कळत नाही एक तरी पाऊस वेळेत पडत नाही जेव्हा पाहिजे तेव्हा पाऊस पडत नाही हा त्याला किती खर्च येतो तो आहे का आमच्याकडे ऐपत आहे का आमची पैसे आहेत का आमच्याकडे ते सरकारने द्यायला पाहिजे आम्हाला सगळे पैसे सरकारने द्यावे मग आम्ही सगळं बसवून घेऊ इन्वर्टर बसवू आम्हाला वीज पुरवावी बियाणं चांगलं पुरवावं मग चांगलं पीक काढू आता बघा मग आता मग काय नाईलाजाने आम्हाला दुसरीकडे जिथं जिथं मालाला मागणी असेल तिकडं जाऊन विकावं लागेल दुसरं काय करणार आम्ही काय समजून घेत नाही ट्रेनिंग कोर्स हां बर बर आता तुम्ही आम्हाला ट्रेनिंग देणार भाज्या कशा ठेवायच्या बर ठीक आहे पाठवा पाठवा काय पाठवायचं ते पाठवा तुम्हाला ठीक आहे ठीक आहे ठीक ठीक ओके बाय